राज्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काही उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात आले आहेत जसं की आपण बघतो नागरी हिवताप योजना ही एक हिवताप प्रकरणी इम्फॉमेशन देण्यासाठी एक आरोग्य मंत्रालयाने केलेली उपाययोजना आहे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमसुद्धा राबवण्यात येते राष्टीय कुष्टरोग निवारण कार्यक्रमसुद्धा राबवण्यात येते सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कर्करोग मधुमेह व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम साथरोग नियंत्रण कार्यक्रम कॉलरा नियंत्रण कार्यक्रम यॉज निर्मूलन कार्यक्रम राष्टीय नारू निर्मूलन कार्यक्रम एकात्मिक रूक सर्वेक्षण प्रकल्प राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय फ्लोरोसीज प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम कोविडबद्दल कार्यक्रम असे अनेक प्रकारचे नवीन नवीन जितके पण रोग साथी येतात त्याचे उपक्रम हे राज्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी राबविले जातात